मी दोन आठवड्यापूर्वीच ऑनलाइन बॅग बोलवली आहे मीशोवरून एवढी छान बॅग आहे ना मी जसा कलर बघितला सेम टू सेम तसाच कलर आलेला आहे आणि त्याचा कपडा पण एवढा छान आहे ना मला ती बॅग खूपच आवडली त्याला खूप सारे चैन वगैरे आहेत त्याच्यामध्ये जास्त सामान बसू शकते मी कॉलेजला तर नेतेच पण बाहेरसुद्धा कुठे प्रवासासाठी जायचं ट्रॅवल्ससाठी तर बाहेर पण नेऊ शकते त्याच्यामध्ये माझे दोन तीन ड्रेस तर इझीली बसू शकतात आणि ती बॅग मला आवडली तर मी माझ्या बहिणीसाठीसुद्धा ती घेतलेली आहे आमच्या घरच्यांना पण सर्वांनाच आवडलेली आहे ऑनलाइन शॉपिंग पण खूपच छान आहे